मी एकदा मिशोवरून इस्त्री मागवली होती पण हा माझा अनुभव बिलकुल चांगला राहिला नाही दिसायला तर ठीक होती पण त्याची कॉलिटी खूपच खराब आहे काही दिवस वापरल्यावर गरम व्हायलाच जास्त वेळ लागतो कधी गरम होते तर कधी अजिबातच होत नाही कपडे नीट प्रेस होतच नाहीत उलट डागसुद्धा पडतात वायरची कॉलिटी पण खास नाही पटकन सैल होते मी अपेक्षा केली होती की तरी काही महिने तरी नीट चालेल पण दोन आठवड्यात प्रॉब्लेम सुरू झालाच मिशोवरून घेतलेली ही पी खरेदी खरंच खूप निराशाजनक ठरली पैसे वाया घालवलेली खरेदी वाटली मला ही असा माझा हा इस्त्रीचा अनुभव खूपच वाईट ठरला माझ्यासाठी